व्यापार आणि वाणिज्य दोन्ही घटकांचा एकत्रितरीत्या विचार जर केला तर व्यापार जरी म्हटलं तरी लोक स्थानिकच भाषा ही बोलतात आणि वाणिज्य हे क्षेत्र बँकिंग म्हणजे आपल्या बँकिंग क्षेत्राशी निगडीत असल्याच्या कारणाने त्यामध्ये अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा तर असतोच पण लोकांना कितीही बँकिंग क्षेत्रात जर किंवा वाणिज्य भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला तरी लोक मराठीत आणि स्थाशीक स्थानिक भाषेतच त्यावर बोलतात त्यामुळं वाणिज्य आणि व्यापार यासारख्या स्थानिक घटकांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो आणि मराठी सुद्धा भाषेचा परिणाम होतो आणि लोक आहे तीच भाषा नेहमी नेहमी बोलतात आणि अनुवाद करतात आणि त्याच भाषेमध्ये कोठेही जसं की बँकेमध्ये गेले असता इतर ठिकाणी ग्रामपंचायतीत मध्ये गेले असता ॲग्रिकल्चर त्याला आपण कृषि विभाग म्हणतो तिथे गेले असता एकच भाषा वापरतात त्यामुळे मला ती आणि अर्थव्यवस्थेमधे हाच भाषेचा आणि मराठी भाषेचा वापर केला जातो